मला खरंतर भक्तिगीते खूप आवडतात म्हणजे माझं असं आहे की सकाळी उठल्यावर भक्तिगीतांपासून माझ्या दिवसाची सुरुवात करते भक्तिगीते ऐकल्यावर मला असं वाटतं की आपण देवाशी अगदी कनेक्ट करू शकतो आणि त्या भक्तिगीतांमुळे माझा दिवस असा फ्रेश जातो आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की देव मी जे म्हणते माझ्या मनात ज्या भावना आहेत ते मी देवापर्यंत पोचू शकते त्या भक्तिगीतातून आणि भक्तिगीतांमुळे असं होतं की तुम्ही तुमचे टेंशन्स तुमचे जे काही थकवा असतो तुमचं जे काई निगेटीव वाबरेशन्स तुमच्या आजूबाजूला असतात त्या तुम्ही विसरून जाता आणि देवाच्या नामस्मरणामध्ये म्हणा किंवा त्यांच्या गुणगानामध्ये तुम्ही बाकीच्या गोष्टी विसरून जातात आणि देवाशी एकरूप होऊन तुम्ही त्या दिवसाचा त्या गाण्याचा त्या भजनाचा आनंद घेऊ शकता त्याच्यामुळे मला भजन वगैरे भक्तिपर गाणी ही ऐकायला खूप आवडतात आणि त्यातल्या त्यात मला मंत्र स्तोत्रं देवाची ही ऐकायला आणि ती म्हणायला त्याच्यासोबत ती गायला मला खूप आवडतं आणि त्याच्यामुळे ना आपली वाणीही बऱ्यापैकी स्पष्ट होते आणि ते म्हंटल्यामुळे तुमच्या मनावर आणि तुमच्या हृदयावर एक चांगल्या पद्धतीने आपण म्हणतो ना की संस्कार होतात आणि त्याच्यामुळे तुम्ही आनंदी आणि दुसऱ्यांशी आपण चांगल्या पद्धतीनी वागू लागतो नकळत तुमच्यामध्ये ते बदल घडतात आणि त्यामुळे मला भक्तिगीते म्हणायला ऐकायला प्रचंड आवडतात